शासनाकडून जलसिंचनाच्या काही सोई मिळतात पण शेतीसाठी जर वीज वेळेवर मिळाली नाही त्यामुळे आलेलं पीक वाऊ शकते म्हणजे त्या पिकांना पाण्याची गरज असते त्यावेळेस जर वीज म आ वीज जुळणी वेळेवर झाली नाही तर खूप साऱ्या समस्या शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते म कारण त्या विजेमुळेच आपण शेतीतील पाण्याची समस्या दूर करू शकतो